हां बोला कोण बोलत आहे हां बोला अहो पण सगळेचजण तसेच टाकतात समुद्रामध्ये निर्माल्य वगैरे किती वर्षं झाली सगळेजण तसेच टाकता आणि तुम्ही मलाच का फोन करून सांगत आहात हे आमची हो हो हो हो नक्की मी नक्कीच हा जो तुम्ही सांगितलेला विषय आहे तो नक्कीच माझ्या आजूबाजूच्यापर्यंत पोचवेन आणि तुम्ही जे जे काही मुद्दे सांगितला आहात ते मी सांगेन ठीक आहे मी तुम्हाला नंतर कॉन्टॅक्ट करेन ठेवू